टी व्ही एवढी घेऊन वीसपंचवीस हजार रुपये खर्च करून ती तीन आणि चार वर्षं बी चालून नाही राहिली मग याच्यावर आता मार्ग काय काढावा आणि काय नाही काही कळत नाहीये आता टीव्हीला भक्कम पैसे लावले तरी पैसे लावूनबी कनेक्शन घ्या टी व्ही चालू करा आणि लाईनचं बी बील वाढते आता सध्या परिस्थितीत टीव्हीचा म्हणजे भरपूर खर्च आहे